हां बोला मॅडम

हो हो आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये असे जे काही शिक्षक आहे त्या शिक्षकांना आपण लघुशोध प्रकल्पासाठी विद्यापीठ निधीमधून अनुदान देतो तुमचा मराठी विषय आहे तर ए ए ह्या विषयासाठी तुम्ही तुमचा प्रस्ताव तयार करा आणि विद्यापीठाकडून आमची जाहिरात प्रसिद्ध होईल ते जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज दाखल करायला लागेल त्यावेळेच्यानंतर आम्ही आपल्याला मुलाखतीसाठी बोलवू आणि त्यावेळेस आपण आपलं सादरीकरण प्रस्तुत कराल त्यानुसार आपल्याला आपण मागणी केल्याप्रमाणे पण अनुदानासाठीची आपली मर्यादा असणार आहे तीन लाख रुपये तीन लाखापर्यंतचा आपला प्रस्ताव आपण सादर करावा आणि प्रस्तावाचा विषय शक्यतो त्या विद्यापीठाच्या परीक्षेत्रामध्ये असणाऱ्या समस्यांवरचा अभ्यास असं असणं अपेक्षित आहे तर त्यानुसार तुम्ही तुमचा प्रस्ताव तयार ठेवा आणि आमची जाहिरात बोला हो आम्ही जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर तीस दिवसापर्यंत आम्ही वेळ दिलेला असतो आणि त्याच्यासोबत नमूने पण दिलेले असतात हे विद्यापीठाच्या संकेत स्थळावर ही जाहिरात प्रसिद्ध होते आणि त्याचप्रमाणे सर्व महाविद्यालयांना आम्ही त्या पद्धतीने परिपत्रक करतो आणि त्यानुसार अर्जाची मागणी केली जाते अगदी बरोबर तुम्हाला प्रस्तावासोबत तुमचा जो काही तुम्ही विषय घेतलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही काही मुद्दे दिलेले असतात त्या विहित नमुन्यामधलं त्या मुद्द्यांनुसार तुम्ही तुमचा प्रस्ताव तयार करायचा त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक अनुदानाची मागणी द्यायला लागते आणि आर्थिक अनुदान आर्थिक अनुदान जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत मिळेल आणि त्या तीन लखामध्ये सुद्धा आपल्याला वेगळ्या वेगळ्या शीर्षांअंतर्गत मिळेल जसं की तुम्हाला उपकरणे फील्डवर्क त्याच्यानंतर तुम्हाला कंटिंजन्सी आणि इतर खर्च अशा पद्धतीने तुम्हाला तो खर्च दाखवायचा आहे आणि त्या त्याच्यानुसार तुम्हाला त्या शिवाय तुम्हाला तुमच्या महाविद्या महाविद्यालयाकडून सॉरी विद्यापीठाकडून जी काही पर्मनंट अप्रु अप्रुवल मिळालं असेल कायम नियुक्तीपत्र जे मिळालेलं असेल तर ते सुद्धा जोडायला लागतं त्याच्याशिवाय तो अनुदान आम्ही लागू करत नाही अगदी बरोबर तुम्हाला हा प्रस्ताव तुमच्या प्राचर्यांच्या मार्फतच सादर करायला लागेल त्याच्याशिवाय तो प्रस्ताव अपूर्ण गृहीत धरला जातो

नाही नाही अग शैक्षणिक कागदपत्रसुद्धा द्यायची गरज नाही फक्त विद्यापीठाने तुम्हाला दिलेलं मान्यतापत्राची गरज आहे इतर प कागदपत्रं विद्यापीठाने बघितलेलेच असल्यामुळे तुम्हाला मान्यतापत्र केवळ तेच जोडण्याची गरज आहे

नाही अजी अजिबातच नाही उलट विद्यापीठाचा असा प्रस्ताव आहे की जे नव्याने प्र संशोधन प्रकल्प स सादर करणार आहेत अशा लोकांना त्यापूर्वी ज्यांनी कुठेही प्रकल्प सादर केलेला नाही आणि प्रथमत च करणार आहेत अशा लोकांना आपण प्राधान्य देतो कारण की यांना त्याला आपण सीड म्हणे म्हणतो जेणेकरून त्यांना प्राथ प्राथमिक प्रस्ताव सादर करण्याची सवय होईल आणि त्याचं आम्ही मार्गदर्शन देखील करतो त्याच्यामुळे अगदी बरोबर अगदी बरोबर विद्यापीठाच्या संकेत स्थळावर शैक्षणिक नियोजन व विकास विभाग अंतर्गत याचे प याचे जे प्रस्तावाचे प्रपत्र जे आहे ते सगळे तिथे लावलेले आहेत आणि फक्त तारीख बदलून येईल तुम्हाला पण त्याच्या आधी ह्या पूर्वी दिलेल्या सगळ्या जाहिराती तिथे आहेत आणि त्या जाहिरातींवरून तुम्ही प्राथमिक तुमचा प्रस्ताव सादर तयार करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस आमची जाहिरात येईल त्यावेळेस तुम्ही प्रस्ताव सादर करावा धन्यवाद